हां बोलतो आहे

हां बोला हां हां बोला सकाळी करता की संध्याकाळी करता अच्छा सकाळी करता का आणि सध्या काय डायट चालू आहे तुमचा बरं आणि काही हिटिंग इशू वगैरे आहे का तुम्हाला हिटिंग हिटिंग इशू आहे का तुम्हाला काही हीट तयार होते आणि व्हेजे आहे की नान वेज अच्छा वेज आहेत का मग आपण एक रात्री काय करायचं दूध असतं दूधात आहे ना काजू खजूर बदाम परत मनुके हे जे आहेत हे रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी काय करायचं तुमचा वर्कआउटच्या आधी थोडंसं साखर गूळ आणि शेंगदाणे खाऊन तुम्ही वर्कआउटला निघून जायचं वर्कआउट झाल्यानंतर ना हे सर्व जे भिजत घातलेलं असतं हे मिक्सरमध्ये टाकून त्याच्यात केळी टाकायची थोडंसं मध टाकायचं ग्राइंड करायचं नुसतं आणि तो शेक पिऊन घ्यायचा तर तुम्ही काय मल्टीव्हिटॅमिन वगैरे घेतात का तर मग मल्टीव्हिटॅमिन असतात टॅब्लेट येतात त्या त्या मल्टीव्हिटॅमिन पण आपण एक नाश्ता वगैरे करायचा त्याच्यानंतर ती टॅब्लेट घेऊन टाकायची परत कॅल्शियमची पण एक टॅब्लेट येते ती पण टॅबलेट तुम्ही यूज करू शकता आणि पर डे तुम्ही दोनशे पन्नास ग्रॅम पनीर खात जा परत भिजवलेली स परत उडीद डाळ ही पण खात जायची हरभरे खायचे हो ठीक चालेल वेलकम